आपण जे काही गाणं म्हणत असतो तेव्हा गाण्याचे आवडायचे स्थान असते ते सादरीकरण तर पोहोचवण्यासाठी म्हणजे कसं पोहोचवतात की कोणाचं जर खूप मन दुखलेलं असेल आणि त्या रिलेट एखादे जर गाणं म्हटलं असेल तर ते गाण्यातून त्यांच्या ज्या दुःख आहे त्यांच्या ज्या यातना आहे तर त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या जातात गाण्याद्वारे तसेच माणसाचे जे मनातले जे मन असतात किंवा इच्छा असतात तेसुद्धा गाण्याद्वारे आपण ते सादरीकरण केलं जाते आणि भावनाशिवाय गाणे हे काय म्हणत मग ते गाणं काही तयारच होत नाही जिथे आपली भावना असते की नाही आपण हे गाणं म्हटलं पाहिजे ते गाणं म्हटलं पाहिजे जे आपण अंतःकरणातून आपण जे गाणं म्हणतो जेव्हा गाण्याला सुरुवात करतो त्यातून आपलं ते स स्थान जे आहे जे काही आपल्या सादरीकरणातून आपण जे काही एखादी स्टोरी आहे ती आपण गाण्यातून व्यक्त करू शकतो त्यामध्ये आपल्यात गाण्यातून व्यक्त करताना त्यामध्ये काय आपल्या भावना असतात अशा प्रकारची आपण सादरीकरण त्या गाण्यातून व्यक्त करतो